भांडी ही पेहले आम्ही विम लिक्विड वापरतो त्याला तेलकट भांडी जर असेल तर आमी विम लिक्विडचा एक टाकतो आणि त्याच्यामध्ये स्कॉच ब्राईटनी त्याला पूर्ण घासतो आणि त्याला धुतो परत एकदा आणखी त्याला गरम पाण्यात टाकतो आणि त्याच्यात काढल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यानंतर ते आम्ही ठेवतो त्याच्यामुळे कसं त्याच्यामधला चिकटपणा खूप लवकर निघून जातो आणि तेलकट भांडी एकदम स्वच्छ क्लीन नीट दिसते त्याच्यामुळे ही दुसऱ्या भांड्यांना त्याच्यात चिकटपणा नाही राहत त्याच्यावर पाणीसुद्धा साचलेलं नाही राहत तर ते एक भांडे धुण्यासाठी खूप चांगलं एक वापर म्हणजे आपण एक लिक्विड डिश लिक्विडसा डिशबार ली बार घेण्यापेक्षा आपण जर लिक्विडचं घेतलं विम लिक्विड किंवा अदर लिक्विड तर ते खूप चांगलं रेल त्याच्यामध्ये एक लेमनचं इजेस्न्स येतो सुगंध असा आपल्याला खराब येईल नाय एकदम नॉर्मल असा येईल जसं की आपल्याला वाटेल की आपण खूप छान असं स्वच्छ नवीन ताटामध्ये जेवण करतो तर तो एक आपल्याला एक्स्पिरियंस मिळतो नि मी अशीच भांडी धुते आणि घासल्यानंतर त्याला छान स्वच्छ करून ठेवण्याची माझी एक पद्धत आहे त्याच्याशिवाय मी घेत नाही हायजीन खूप जास्त मेंटेन करते मी जे की करायलाच हवं